हालो हां स्विगी कस्टमर केअर हां मला कम्प्लेंट करायची होती की मी काहीतरी ऑर्डर केलं आहे जेवायला भूक लागली म्हणून हां तर तुमचं असं म्हणणं असतं की हे तीस मिनटाच्या आधी पोहोचतं मग नाही पोहोचलं नाही का हे बघा आता मी का नाही पोहोचलं हे ऐकून घेणार नाही आहे मी एकतर तुमचं रेटिंग कमी करणार आहे मी मी खूप थकून आत्ता दोन वाजता घरी पोहचले आहे आणि मला तुम्ही मी ऑर एक मिनिटं माझं ऐकून घ्या मी ऑर्डर केली तेव्हा दोन वीसपर्यंत तुमच्या घरी येईल असं सांगितलं होतं म्हणून मी काय काय ऑर्डर करून ठेवलं मला लगेचच पुढची मीटिंग आहे तीन वाजता माझं जेवण होऊन मी मीटिंगला कशी बसू आता मला हा हा तुमचं ऐकून घेत घ्यायची गरजच नाही मला मुळात एकतर माझं तुम्ही नुकसान केलं हे तुम्ही आता पूर्ण रिफंड द्या हे निराकरण तुम्ही काही तुम्ही हे सांगू शकत नाही मला एकतर तुमची डिलिव्हरी अत्यंत वाईट अवस्था आहे डिलिव्हरीची तुमच्या तुम्ही काम नीट करत नाही आहात तुम्ही माणसं तुम्ही जास्ती माणसं लावा कामाला तुम्ही तुमच्या माणसांना शिकवा की वेळ ही कशी पाळायची असते ती मी तुम्हा मी दोन वीसपर्यंत तुमचं खाणं माझ्या घरी येणं अपेक्षित होतं आत्ता पावणे तीन वाजले आहेत मधली मधला वेळ गेला कुठे मग पावसाचं कारण तुम्ही देऊच शकत नाही इथे आत्ता अजिबात पाऊस पडत नाही आहे इथे आणि अडीच दोन वीसचं अडीच तरी मी समजू शकले असते आणि यावेळेला गर्दीसुद्धा नसते ट्रॅफिकही नसतं रस्त्याला ही बरोबर वेळ आहे संध्याकाळच्या सात वाजताच्या वेळेला वगैरे किंवा दहा वाजताच्या वेळेला मी समजू शकले असते ऑफिस टायमिंग आहे म्हणून उशीर झाला वगैरे पाऊसही नाही आणि ट्रॅफिकही नाही आता मला पूर्ण रिफंड द्या